हॅलो हां मॅम मी श्रुती शिरभाते बोलत आहे ते येणारी टेस्ट आहे त्याबद्दल थोडीफार आय एम पी हवी होती हां मॅम मी ऍप्लिकेशन केली होती ना मी येट डेज अबसेन्ट होती तब्येत बरोबर नव्हती पण थोडीफार आय एम पी मिळाली तर पासिंगपुरते काही ना काही तरी लिहून टाकेल हा ते रोटेशनल डायनामिक वगैरे तेवढं माहीत आहे पण एकदा तुम्ही आणखी क्लिअर करून द्या हो ठीक आहे मॅम द्या आय एम बरं सांगा मॅम ओके ओके अच्छा ठीक आहे मॅम तसं पेपर झाल्यानंतर मला तुमच्याकडून थोडं एक्स्ट्रा वर्क मिळालं तर ठीक होईल ओके मॅम हा हा ते दोन्ही करायचे का मॅम ओके नाही नाही ते थोडं फार टेन्शन आलं होतं तेच टेस्टचं काहीच झालं नव्हतं म्हणून ठीक आहे पण आता तुम्ही सांगितलं तेवढं करते आणि येते टेस्टला जर येणं झालं तर हा ठीक आहे हां हां हो मॅम थँक्यू हो हो हां बाय